मी गायन सादर करताना करत असताना मंचकावर गेले आणि माईप हातामध्ये घेऊन गाणं म्हणत असताना तिथे काही व्यसन केलेले व्यक्ती आले आणि मला हे गाणं म्हणा ते गाणं म्हणा अशी त्यांची एक आवडत्या गाण्याची फर्माइश त्या लोकांनी मला केली परंतु मला एवढा त्रास होत होता त्या लोकांचा की पब्लिक एवढी म्हणजे चिडलेली आणि तिथे पब्लिक खूप जास्त प्रमाणात होती काही लोकं खूपच म्हणजे चांगल्या स्वभावाचे होते पण काही व्यसनामुळे मला एवढा त्रास झाला त्यानंतर मी पोलीस संरक्षण माझ्यासाठी मी त्यांना तिथे तयार करून म्ह म्हणजे माझ्यासाठी वेळेवर त्यांना मी फोन केला आणि तिथे ते लोकं माझ्यासाठी आले आणि त्यानंतर मला गाणं म्हणण्यासाठी मी एक गाण्यात गाणं तिथे गायलं आणि नंतर मग मी माझा कार्यक्रम संपवला